मी माझा मित्र आणि कुटुंबाबरोबर वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे कारण माझ्या वाढदिवसामधे मी माझ्या मित्रांना इन्वाईट केलं होतं आमंत्रित केलं होतं आणि माझ्या कुटुंबीयांना मगसुद्धा आमंत्रित केलं होतं माझ्या नातलगांना मी आमं इन्वाईट केलं होतं तर अशा प्रसंगामधे मला जो अनुभव आलेला आहे तो खूप छान आहे कारण मला माझ्या मित्रांनी मला इतकं छान गिफ्टं दिलेलं आहे की ते मी अतिशय सांगू शकत नाही ती माझी महत्त्वाची म्हणजे ती वॉच आहे ती मला ताटं टाटा या कंपनीचे मला वॉच प्रोवाईड केलेली होती तसेच माझ्या घरच्यांनी मला टेडी बियर जसे मला फ्लावर्स आवडतात रोज आवडतात ते दिले होते परत मला माझ्या मम्मीनी मला ड्रेस कुर्त्या असे काही गिफ्ट केलं होतं म्हणजे मला माझ्या पप्पांनी मोबाईल दिलेला होता तसेच माझ्या बाकी अदर फॅमिली मेंबरने जे मला आवडतं सामान होतं ते मला दिलेलं होतं आणि मी माझ्या वाढदिवसाच्या पद्धतीने सेल सेलिब्रेट केला की मी एक हॉल बुक केला होता त्या हॉलमधे अशा प्रकारची मी सजावट केली होती वेगळ्या पद्धतीची सजावट करायला सांगितलं होती आणि मी माझा जो केक आहे तो रे रेस्टॉरंट बेकरीमधून पर्चेस करायला सांगितलं होतं माझ्या आईवडलांनी रेस्टॉरंट बेकरीला ऑर्डर दिला होता की मला तीन के जी मला तीन केजीचा केक पाहिजे विदाऊट अंडा कारण माझी जी फॅमिली होटी ओवरऑल ती वेज फॅमिली होती प्युअर वेज फॅमिली त्यामुळे विदाऊट एज एगवाला मी माझ्या फॅमिली माझ्या मम्मीपापानी तो केक ऑर्डर केला केलेला होता आणि तो केक आम्ही कट केल्या कट केला आणि खूप छान पद्धतीने आम्ही मग डी जे लावून छान पद्धतीनं डान्स केले किंवा गप्पागोष्टी शेअर केला त्यानंतर आम्ही मग आम आमच्या इथे माझ्या आईवडलांनी जेवणपण ऑ जेवणपण सुद्धा मागवलेलं होतं शंभर लोकांसाठी त्या जेवणामधे छान मस्तपैकी मुगाचे पापड होते दाल खिचडी होती परत पनीर मटरची भाजी होती मसाला वांग्याची भाजी होती मट मठ्ठा होता परत त्यानंतर गुलाबजामुन होते स्वीटमधे आणि बाकी सलादपण होती लोणचं होतं आणि पुऱ्या होत्या पालक पुऱ्या होत्या आणि साध्या पोळ्या होत्या अशा खूप छान पद्धतीने ते जेवण आम्ही इंजॉय करू क इंजॉय करू करून आम्ही ते जेवण केलं आणि आमच्या अशा प्रसंगीचा अनुभव म्हणजे की त्या निमित्ताने त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो एकत्र भेट भेट झाली आमची आणि खूप जास्त जास्त इंजॉय करायला मिळालं एकमेकाशी गप्पा मारायला भेटलं एकमेकांचे आचारविचार मांडायला भेटले एकमेकांशी इंजॉय करायला मिळालं आम डान्सिंग थ्रू एकमेकांशी इंजॉय केला खूप जास्त पद्धतीने परत त्याचप्रमाणे आ आमचे खूप फोटोशूट केले जे आठवण म्हणून पुढं इन चालून फ्युचरमधे आम्हाला ती आठवण म्हणून राहून आम्ही खूप प्रकारच्या वेगळ्या पद्धतीचे पोज देऊन छान आणि आम्ही फोटोस काढले आणि खूप छान पद्धतीने माझा हा बड्डे सेलिब्रेट केला माझ्या आईवडलांनी